तसं पाहिलं तर आमच्या भागामध्ये तुळजा भवानी मंदिर आहे येरमाळ्याची देवीचं मंदिर आहे नंतर रामलिंगचं मंदिर आहे आणि त्यामुळं त्याचा प्रभाव पर्यटनावर भरपूर पडलेला आहे परय म्हणजे त्यामुळं रोजगार बऱ्याच लोकांना रोजगार मिळतो त्यानंतर बऱ्याच लोकांचा म्हणजे त्याच्यामुळं पोटाचं म्हणजे खााण्यापाण्याची व्यवस्था होते आहे अशी काही ठिकाणं आहेत